आम्ही ठाणे जिल्ह्यात राहतो आणि ठाणे जिल्ह्यात खूप सारे पक्षी उडतांना दिसतात तसे चिमणी कावळा कबुतर हे खूप सारे पक्षी इथे उडत राहतात व मला त्यामध्ये कबुतर खूप आवडतो मला कबुतराचा रंग कबुतराचे पंख खूप आवडतात ते खूप छान दिसतात आणि एकसाथ थवा करून ते उडतात इथे खूप ठिकाणी कबुतरांना दाणे देतात व त्यांना पाळतात मला खूप आवडतं त्यांना बघायला कबुतर खूप छान दिसतात आणि चिमण्याही खुप छान चिवचिवाट करतात मला चिमण्याही आवडतात इथे कावळेही जास्त दिसतात रोज दिसतात